आपल्या भामा भागामध्ये धर्माशी धार्मिक प्रथा पुष्कळशा धार्मिक प्रथा आहेत जसं दिवाळीमध्ये फटाक्याचे दुकानं दिव्यांचे दुकानं रांगोळीचे दुकानं विविध प्रकारच्या कपड्याचे दुकानं विविध प्रकारच्या मिठाईचे दुकानं याच्यातून एक व्यवसाय म्हणजे लोकांना व्यवसाय मिळतो त्या म्हणजे जसं सीजन म्हणतात तर दिवाळीच्या सीजनमध्ये खूप व्यवसाय होतात लोकांचे धर्मावर लोकांची धर्मावर निष्ठा असते श्रद्धा असते दसऱ्यामध्ये तसंच नवीन वाहनं विकत घेतात सोनं विकत घेतात आणि त्याच्यामुळे लोकांना जसं सोनाराकडे खूप सोनं वे घेतलं जातं दसऱ्याला त्याच्यामुळे त्यांच्या का व्यवसायामध्ये वाढ होते आ तसंच होळीमध्ये रंग विकला जातो भांग विकली जाते पिचकाऱ्या विकल्या जातात मोठमोठे मटनचे नॉनव्हेजचे दुकानं असतात आणि खूप छान छान पदार्थ लोकं करून खातात एकमेकांना रंग लावतात अशा आपल्याकडे खूप साऱ्या प्रथा असतात आणि त्याच्यातून लोकांना छान छान व्यवसाय उपलब्द होत असतात लोकं आपल्या धर्मावर आपली श्रद्धा व्यक्त करतात आणि त्याच्यातूनही या प्रथा धर्मानुसार या स धर्मानुसार त्याचे पालन होते